निश्चितच नृत्य लोकांना निरोगी राहायला अत्यंत मदत करणारी गोष्ट आहे आता निरोगी म्हणजे काय शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य असेल तर त्याला आपण निरोगी म्हणतो आपण ज्यावेळी नृत्य करतो मग ते पाश्चात्य नृत्यशैलीतलं असेल किंवा मग आपल्या पारंपरिक अभिजात नृत्यशैलीतलं असेल तुम्ही ज्यावेळी नाचता त्यावेळी तुमचं पूर्ण शरीर हे एकसंध होऊन एकरूप होऊन एका कशाला तरी लीन होतं कशात तरी तुम्ही मग्न होता आणि मग आपलं शरीर तर हालचालीमुळं सुदृढ राहण्याला मदत होतेच पण आपण एका विशिष्ट गतीमध्ये लयीत नादात आपलं अंग आपलं शरीर हे त्याच्या त्या त्या लयीत हलत असतं त्यामुळं आपल्याला एक मानसिक स्वास्थ्य पण मिळतं एक तंद्री लागते म्हणा ना त्यामुळं आपल्याला त्यानंतर उत्साही उत्फुल्ल वाटतं आता शारीरिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर कथ्थकसारखा जो नृत्य प्रकार घेतला उदाहरणासाठी घेऊया आपण त्याच्यामध्ये जे आंगिक भाव आहेत किंवा पदन्यास आहे आपण तत्कार करतो त्यावेळी कथ्थकमधले तत्कार करतो त्यावेळी आपण एकाच वेळी पायाची अशी विशिष्ट हालचाल करतो ज्या गतीत करतो त्यामुळं संपूर्ण शरीर कंप पावतं आणि अगदी अंगठ्याच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत तुम्ही त्या लयीत एकरूप होता घामाघूम होता आणि त्यामुळं आपोआपच तुमचा कार्डियाक एक्सरसाइज होतो तुम्ही अतिशय प्रसन्न होता हलकं वाटायला लागतं आपण जिममध्ये जातो किंवा मग धावतो पळतो याच्यासाठी यातनं जो एक्सरसाइज होतो व्यायाम होतो त्याच पद्धतीचा व्यायाम हा नृत्यातनं होतो म्हणून तर आता जिममध्ये सुद्धा एरो म्हणजे एरोबिक्स आहे किंवा मग डान्सिंग मूवमेंट्सनी व्यायाम केला जातो हो तशा प्रकारचे प्रकार पण उदयास आलेले आहेत तर सांगायचा मुद्दा हा आहे की कोणताही डान्स डान्स म्हणजे तुमच्या शरीराची विशिष्ट प्रकारची हालचाल त्याला एक विशिष्ट गती असते त्याला एक विशिष्ट लय असते तुम्ही बघा सालसा कंटेम्प्ररी या नृत्यशैलींमध्ये सुद्धा तुम्हाला शरीर स्ट्रेच करावं लागतं ताणावं लागतं आणि हे ताणल्यामुळं शरीराच्या वेगवेगळ्या भागांचा व्यायाम होतो जो आपलं शरीर स्वास्थ्य नीट राहण्यासारखी उपयोगी पडतो आणि मी मानसिक स्वास्थ्याबद्दल तर आधीच सांगितलेलं आहे तुम्ही तुम्हाला एक तंद्री लागते तुम्ही मग्न होता तुम्ही मुग्ध होता त्या नृत्य प्रकारामध्ये आणि त्यामुळं तुम्हाला आपोआपच छान वाटायला लागतं प्रसन्न वाटायला लागतं आणि त्यानंतर त्यानंतरचा काळ आहे तो एकदम सुंदर जातो आणि तुमचं दुसऱ्या कामामधलं मग्न होणं किंवा त्याच्यामध्ये एकाग्रता वाढणं याला सुद्धा याची मदत होते एकूण काय नृत्य करणं म्हणजे आपली आयुष्य आपलं आपलं आयुष्य आपली जीवनशैली छान ठेवणं निरोगी ठेवणं